मला फिरण्याची खूप आवड आहे आणि जर मला जगामध्ये कुठेही जर प्रवास करायचा असेल तर आणि कुठेही फिरायचं असेल तर मला सर्वात जास्त जे आहे ते हिमाचल प्रदेशामध्ये फिरायला आवडणार कारण ते प्रदेश जे आहे ते बर्फाच्छादित प्रदेश आहे थंडगार प्रदेश आहे आणि तिथे वातावरण जे आहे ते आपल्याला सुटेबल असं आहे आणि मनाला शांती देणारं आहे त्यामुळे मला हिमाचल प्रदेशामध्ये फिरण्यासाठी खूप जास्त प्रमाणात आवडणार